असंही आमच्या शाळेत काही असं वेगळं वाचनालय वगैरे असं ग्रंथालय असं काही नव्हतं पण तरी पण जे शिक्षकांची रूम होती त्या रूममध्ये काही पुस्तकांच्या कपाटे होतं त्यास् पुस्तक त्यामध्ये पुस्तकं असायची कधी मिळायची कधी नाही मिळायची पण तरी पण आमच्या गावामध्ये जो काही छोटं मोठं ग्रंथालय होतं त्यामध्ये आम्ही बरीच पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये श्यामची आई असेल श्रीमान योगी असेल छावा असेल बनकररवाडी असेल सत्तांतर असेल सत् सत्तांतर लहानपणी चिंटू नावाचं मासिक पण यायचं ते चिंटू नावाचं मासिक वर्तमानपत्र असं खूप सारी पुस्तकं आता त्याची यादी खूप मोठी होईल आणि प्रत्येक पुस्तक असं आठ आठवलं असं नाही